एस के चायनीज का हॅलो एस के चायनीज हां मी मिहिर बोलतो आहे आता ऑर्डर केली होती स्विगीवरून हां चायनीज केलं होतं ऑर्डर ऑर्डर नंबरचे शेवटचे चार डिटेल आहेत शून्य दोन पाच एक हां आत्ता केली होती ऑर्डर पण हो नाही फूड डिलिव्हर झालं आहे आयटम पण आहेत अव्हेलेबल सगळे पण थोडा खराब वास येतो आहे हो फोटो काढून ठेवलेला आहेत आम्ही आणि फोटो आम्ही तुम्हाला पाठवू शकतो पण खूपच खराब वास आहे आणि चव पण काहीतरी वेगळी लागती आहे तर ॲक्च्युली मला कंप्लेंट करायची होती त्याच्याबद्दल आम्ही जनरली तुमच्या इथूनच मागवतो पण ह्यावेळी ज्याला काहीतरी ऑड वाटतं आहे तर तुम्ही काही आम्हाला रिप्लेसमेंट करून देऊ शकता का ही जर स्विगीमधून केलेली ऑर्डर आहे तर त्यांच्या थ्रू किंवा पर्सनली तुमच्या इथून काही चेंज करून देता येईल का तुमची डिलिवरी किंवा आम्ही स्वतः येऊन पण तिथं घेऊ शकतो दोन्हीपैकी एक काहीही करता येईल अच्छा जर तसं करता येत नसेल तर मग रिफंड करता येऊ शकेल का मी स्विगीवरून डायरेक्ट ती ऑर्डर कॅन्सल करतो आणि कॅन्सल केल्यानंतर तसं येईल का करायला अच्छा ठीक आहे मी कॅन्सल करतो हो नाही पण ते एकदा चेक करा कारण वास खूप काहीतरी वेगळा वाटत होता मे बी तुमचं चिकन वगैरे शिळं असू शकतं तेवढं फक्त चेक करा म्हणजे बाकी कोणाला त्रास व्हायला नको त्या गोष्टींमुळे थँक्यू सर